आमच्या भागामध्ये जसे की वृत्तपत्र आहे जसं की लोकमत प्रजावाणी हे जे काही वृत्तपत्र आहेत त्याच्यामध्ये कलात्मकतेच्या विकासावर भरपूर काही भर दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी वृत्तपत्र लोकांनी जसं लोकमतवाल्यांनी ड्रॉईंग स्पर्धा ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांनी स्पर्धा ठेवली ठेवतात आणि त्यामुळे लेकरांना पण एक कला त्यांच्यामध्ये जागृत होते की आपणही ह्या कलेमध्ये सहभाग झाला पाहिजे आपण ही त्यात काहीतरी सहभाग होऊन पहिला दुसरा आला पाहिजे आणि आपलं नावही गाजलं पाहिजे अशी लेकरांमध्ये एक आत्मीयता एक भावना निर्माण होते आणि त्यामुळे लेकरं फार मेहनतीने आपली जी काही ड्रॉईंगची कला आहे ती प्रस्थापित करतात त्यानंतर सखी हे जे काही आहे सखीमंच म्हणून एक लोकमतमध्ये आहे ते पण त्यांनी असा कलात्मक भावनेतूनच वृत्तपत्रामध्ये ठेवलेला आहे आणि लेकरांना एक पॉम्प्लेट दिले जातो की तो सखीचा जो काही कुपण येतो तो दर वेळ दररोज तो कुपन आपण फाडायचा आणि आपल्या चार्टमध्ये चिकटून तीस दिवसाचे किंवा तीन महिन्याचे नव्वद असे कूपन चिकटवायचे त्यातूनही त्यांनी निवड करून पहिला दुसरा असा निवडलं निव पहिला किंवा दुसरा असा त्यांचा त्या त्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्यातूनही लेकरांना कलागुण त्यांच्यातला विकसित होतो की आपण रोजचे काम हे रोज केलं पाहिजे किंवा रोजचं कूपन हे रोज फाडून व्यवस्थितरीत्या चिकटवता आलं पाहिजे ही कला जी त्यांच्यामध्ये आहे ती विकसित केली जाते आणि त्यांच्यामुळे त्यांना ते पेपर येण्याची आला का पेपर आणि त्यातून आपल्याला ती

न चुकता दैनंदिन जीवनात जे काही त्यांनी करायचं आहे ते करतात त्याच्यामुळे त्यांच्यामते नियमितता हा जो गुण आहे तो त्यांच्यामध्ये विकसित केला जातो आणि अशा पद्धतीनं वृत्तपत्रामध्ये बरेच कलात्मक गुण विद्यार्थ्यांमध्ये प्रस्थापित केले जातात